रोपांच्या चांगल्या वाढीसाठी छाटणी करावी लागते ती वेळीच केली

बहार चांगला येतो फुटवे चांगले येतात नवीन फांद्या फुटतात पालवी फुटते आणि कळी फूल फळ हे त्याला येण्यासाठी येण्यास सुरवात होते उन्हाळा उन्हाळ्यामध्ये झाडाची कटिंग करून घ्यावी म्हणजे पावसाळ्यात त्याचे जास्तीत जास्त पावसामुळे फुटवे येतात फांद्या लवकर फुटतात आणि झाड सुदृढ बनतात त्यात म्हणजे दिवाळीच्या काळात काही शेवंती वगैरे त्याचे कलमं करायच्या आणि त्या दुसरीकडे शिफ्ट करायच्या रिपॉटिंग करायचं कारण गुलाब असेल शेवंती असेल किंवा जे काही आपल्याकडे झाडं घरात आहेत छोटी कुंडीत असतील किंवा जमिनीत असतील त्या सगळ्यांना पोषण मिळेल असं किंवा त्यांच्यात त्याच्यातून आपल्याला जास्त आता विड्याच्या पानाचं वेल असेल तर त्याला जास्त फुटवे यावेत विड्याची पानं जास्तीत जास्त यावेत त्यासाठी त्याची नक नको असलेली पिवळे पानं काढून टाकणे नको असलेला वाळ वाळलेला भााग काढून टाकणे आणि रोपांची छाटणी करताना हे लक्षात घ्यावं घ्यावं लागतं